नमस्कार तर फार उत्तम प्रश्न आहे की ज जर संधी मिळाली तर भारतातले किंवा तुमच्या राज्यातले कोणते कलाप्रकार तुम्हाला इतर देशांना दाखवायला आवडतील आणि का तर सर्वप्रथम निश्चितच भारत हा कलागुणांनी संपन्न असा देश आहे समृद्ध असा देश आहे आणि अर्थातच भारतात अनेक कलाप्रकार आहेत जे आपण जगाला दाखवू शकतो त्यामध्ये सर्वप्रथम आहे संगीत भारताला संगीताची एक फार वेगळी आणि फार सुंदर देणगी मिळाली असं म्हणायला हरकत नाही वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आहे कारण कर्नाटक संगीत आहे हिंदुस्तानी संगीत आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे घराणे आहेत तर जे बाकी देशांमध्ये आढळून येत नाहीत तर आपण ते नक्कीच जगाला दाखवू शकतो की जो एक ठेहेराव आहे आपल्या संगीतात किंवा फार तत्त्वांशी बांधून आपलं संगीत आहे फार फार शांत शांतता देणारं संगीत आहे आपलं असं मला वाटतं त्यामुळे संगीत हा एक फार मोठा फार मोठा एरिया आहे जो आपण दु इतरांना दाखवू शकतो दुसरं म्हणजे अर्थात नृत्य नृत्य यामध्ये परत खूप जास्त समृद्धता आहे प्रत्येक राज्याचं एक वेगळा नृत्यप्रकार आहे जसं महाराष्ट्रात लावणी असेल ओडिसाचं एक वेगळा डान्स असेल मणिपूरचा असेल केरळचं किंवा हे जे आपले ट्रॅडिशनल भरतनाट्यम् कथक हे सगळे जे आहेत हे सगळ्यांमध्ये एक लयबद्धता आहे शास्त्रबद्ध हे सगळे कलाप्रकार आहेत त्यामुळे हे बाहेरच्या देशांमधे फार कमी बघायला मिळतात असं मला वाटतं त्यामुळे आपण आपलं संगीत आणि नृत्य नक्कीच दुसऱ्या देशांना दाखवू शकतो तिसरा प्रकार म्हणजे साहित्य काव्य भारताला फार फार श्रेष्ठ कवी लेखक मिळाले रवींद्रनाथ टागोर असतील पु ल देशपांडे असतील ग दी माडगुळकर असतील कुसुमाग्रज असतील हे सगळे उत्तम लेखक कवी होते आणि त्यांनी जेवढं समृद्ध लेखन केलं आहे निसर्गाबद्दल असेल प्रेम प्रेमाबद्दल असेल किंवा प्रत्येकच रसात त्यांनी एवढं सुंदर लिहून ठेवलं आहे की तेच एक खूप समृद्ध कलाप्रकार आपण जगाला दाखवू शकतो तर संगीत नृत्य आणि साहित्य हे प्रामुख्याने तीन असे विषय आहेत जे आपण नक्कीच जगाला भारतात आहेत म्हणून दाखवू शकतो